हॅलो हॅलो डॉक्टर सर म मी सुषमा भोयर बोलत आहे मला ना माझी केस ना खूप गळत आहेत माझी वय बावीस वर्ष आहे

घरचे लोकं बाबा का मजुरी करतात आणि आई हाऊसवाईफ आहे गृहिणी हो आहे शेती सर पुन्हा रिपीट करणार काय आवाज नाही आलं मला हो जेवण जेवण मी भात आणि भाजी आणि रात्रीला पोळी पण भात भाजी पोळी स सध्या मी केळी खात आहे रोजच

माझी वय बावीस वर्ष आहे आणि माझी उंची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर आहे हो म्हणजे पन्नास होता आधी आता कमी झाला असेल आता मी मोजली नाही पण सत्तेचाळीस असेल मेबी

हो सर तुमचा ॲड्रेस ओके सर हो सर हो सर